महाराष्ट्रात कोकण भागात मच्छी नारळ आंबा काजू ह्याचं उत्पन्न जास्त असतं म्हणजे ते इकडे असते पिकतं आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये पिकतं मच्छी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये रत्नागिरीमध्ये असते आणि अंब्याच्या शिजनला हापूस आंबा रत्नागिरी हापूसा आंबा तर तो सगळीकडे फेमसच आहे ऑल महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रत्नागिरी हापूस आंबा तर त्याचं उत्पन्न रत्नागिरीमध्ये खूप असतं आणि आंब्यापासून खूप वस्तू बनवल्या जातात उदाहरणार्थ आमरस आंबापोळी आंबावडी असे भरपूर लोणची अशी भरपूर उत्पादनं इथे केली जातात त्याच्यामुळे तिथे भेट द्यायला काही हरकत नाही आता तशा बाजारपेठा रत्नागिरीमध्ये आहेत की ते त्यावेळेला त्या सगळ्या भरलेल्याच असतात सगळ्या बाजारापेठा आपल्याला जे हवं ते त्यावेळेला तिथे घेता येतं फणस असतात काजू असतात काजूगर ओले काजूगर तर खूपच छान असतात तिथे त्याची उसळ वगैरे करतात लोक तर ते खूप चांगल्या प्रमाणात असतात ते म्हणजे आणि फणस असतात जाांभळं हे इकडे कोकणपट्ट्यामध्ये सगळे ही मिळणारे फळं आहेत आणि मच्छी समुद्र असल्यामुळे मच्छी पण भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे मच्छीचं सुद्धा मार्केट आहे बंदरावरती काही पर्यटक तिथेही जातात कोणी सुकी मच्छी वगैरे घ्यायला तर तेही खूप मोठी मोठं मार्केट आहे तिथे तर तिथे जाऊन अगदी ताजे फ्रेश अशी मच्छी घेऊ शकतात कोणाला सुकी हवी असते तर ती सुद्धा तिथे उपलब्ध असते ते खूप मोठं मार्केट आहे मच्छीचं सुद्धा आणि नारळ सुद्धा रत्नागिरीचे खूप असतात इथे आणि ते चांगले असतात गावठी नारळ म्हणतात त्याला तर त्याच्यापासून सुद्धा नारळाच्या वड्या वगैरे बाजारपेठेमध्ये असतात उपलब्ध विकायला तर तेही पर्यटक खूप आवडीने घेतात आणि बाजारपेठा म्हणजे फार काही अशा मोठ्या नाही आहेत पण त्या त्या शिजनला त्या त्या ठिकाणी तेवढ्या बाजारपेठा खूप अशा भरल्या जातात म्हणजे जसा शिजन असेल तसा आंब्याच्या दिवसातून तसं की आंबा काजू फणस जांभळं करवंद वगैरे हे सगळी फळं बाजारामध्ये भरपूर प्रमाणात विकायला आलेले असतात आणि त्याच वेळेला पर्यटक लोक फिरायला आलेले असतात सुट्ट्या असतात त्यामुळे त्याच्यामुळे ते मार्केट फिरून छान खरेदी करून जातात बाजारात गेलं मार्केटला तर ते पर्यटकच सगळे खरेदी करत असताना दिसतात एक छान वाटतं की खास आंबे वगैरे घ्यायला आपल्या इकडे लोक येतात तेव्हा मार्केट अगदी सकाळपासून भरलेलंच असतं सकाळी सात वाजल्यापासून त्याच्यामुळे कोकणात यायचं आणि आंबे नाही घेऊन जायचे असं होतंच नाही आणि एक आंब्यापासून बनवलेले इतर सगळे जे घटक असतात लोणचं वगैरे आमरस वगैरे आमरस तर खूप प्रमाणात विकला जातो इकडे आणि काजूगर ओले काजूगर सुके काजूगर हे सुद्धा खूप प्रमाणात विकले जातात आणि त्याच्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात असतात त्या शिजनला